हो मी काही वेळा आव्हानात्मक वातावरणात शूटिंग करण्याचा प्रयत्न केला आहे कधी जोरदार वारा असतो आणि कधी पाऊस सुरू होतो तर कधी उन्हाचा खूप ग जास्त प्रकाश असतो अशा परिस्थितीत योग्य प्रकाश अँगल आणि सेटिंग समजून घेत शूटिंग करावं लागतं हवामानाचा प्रभाव छायाचित्रांच्या मूडवर खूप मोठा पडतो ढगाळ वातावरणानं शांत आणि गूढ वा वाटतं तर सूर्यास्ताच्या वेळेचा गरम गरमसर प्रकाश छायाचित्रांना एक सुंदर सोनेरी टोन देतो पावसाळ्यातल्या थेंबांमुळे निसर्ग अधिक तजाव एकदम सुंदर वाटतो तर धुक्यान धुक्यांमुळे चित्र दृश्य गूढ आणि कल एकदम छान वाटू शकतं अशा वेळी योग्य कॅमेरा सेटिंग्स फ्लिटर्स आणि नैसर्गिक प्रकाशाचा वापर मी करते